हो त्यामधे जसे पाचसात प्रकारचे लोक राहतात जे मोठमोठे इन्वेष्टर राहतात त्यांना जर आपण काही व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि त्यांना जर ते आवडलं तर त्यामध्ये त्यांची इन्वेष्ट राहते जशी ऐंशी पर्सेंट किंवा नव्वद पर्सेंट अशी इंवेष्ट राहते आणि आपल्याला ते बगैरव्याजी पैसे वापरायलाबी देतात आणि आपण त्यामध्ये तो व्यवसाय करून ते प्रोडक्ट जे काही करू यात जे काही व्यवसायातमध्ये राहील ते त्यांना देऊ आणि त्यांच्यावर त्यांची रॉयल्टी आणि आपल्याला ते प्रॉफिट अशा प्रकारचे ते आपल्याला मदत करतात आणि अशा चांगल्या होतकरू व्यवसायांना नेहमी ते पाठीशी राहतात